हा चेतन भाऊ बोलत आहे का टॅक्सी ड्रायवर हा हा हा भाऊ प्रतीक देशमुख बोलतोय ते एक फॅमिली टूर काढायचा होता त्याकरिता कॉल केलेला होता तर बस काही नाही आम्ही आम्हाला सेवन सीटर वगैरे गाडी पाहिजे सहाजणं आहे मी आई बाबा आहे दादा वाहिनी आहे आणि त्यांचं एक लेकरू आहे असे सहाजण आहे आणि आपल्याला जायचं आहे औरंगाबाद औरंगाबादजवळून अजिंठा वेरूळ आणि येताना मग जे काय होईल शेगाव वगैरे ते करायचे असे प्लेसेस तर काय किलोमीटरनुसार लागेल काय लागेल बा थोडं सांगा तुम्ही सांगा सुटेबल काय कसं होईल म्हणजे जास्त औरंगाबादच्या आजूबाजूने अजून काही फिरायचे प्लेसेस असेल आता औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर झालं म्हणा तिथला बघा अजिंठा वेरूळ एक करायचाय दौलताबादचा किल्लाही फिरायचाय आपल्याला अजून पानचक्की वगैरे आहे अजून बिबीचा मकबरा वगैरे जे काही तिथले स्पॉट आहे ना ते सगळे फिरायचेय एक दिवस अजिंठा राहायचंय एक दिवस वेरूळ राहायचंय अच्छा चालेल ना चालेल

चालेल चालेल जाणं येणं पकडून मग चार दिवस पडकावं लागेल आपल्याला चालेल ना मग अच्छा अच्छा हा तर काय किलोमीटर लागेल बुवा आणि कोणकोणत्या गाडीचे काय लागेल हा चालतंय ना चालतंय अच्छा अच्छा चालेल काय किलोमीटर पडेल ते अच्छा ए सी ना चालेल चालेल बरं पण गाडी ओके आहे ना गाडी चांगली आहे ना भाऊ चालेल चालेल काही हरकत नाही काही फक्त भाऊ ड्रायवर म्हणजे व्यसनी नका देऊ ड्रायवर चांगला असला पाहिजे चालेल आणि मी हे म्हणत होतो मग ड्रायवरच्या राहायची आणि खायची सोय आपल्याला करावं लागेल का की ते पंधरा किलोमीट पंधरा रुपयामधे तुमच्याकडे आली ते हा तेच म्हणालोय कसं नाही खायचं काही टेंशन नाही तेच म्हणलं राहायची कसं राहायची करणं आम्हाला शक्य नाही होणार त्याच्यामुळे त्याच्यामुळे नाही चालेल चालेल तेच म्हणाले शंभर दोनशे रुपये आपण राहायचे देऊन देतो आणि खाणं तर आम्ही जे खाऊ तेच खाऊ घालू काही हरकत नाही बा चालेल चालेल आणि मी म्हणत होतो मग भाऊ कधी सांगू तुम्हाला म्हणजे डनच आहे असं फक्त तारीख मी फॅमिलीसोबत फायनल करून सांगून देतो उद्याला ठीक आहे ठीक आहे चालेल मग भाऊ उद्याला मी लावतोच तुम्हाला आठ नऊ वाजता कॉल ठीक आहे ठीक आहे भाऊ थँक यू हा हा